ईबुक्स आणि कागदी पुस्तकांमध्ये चांगलं अधिक कोणतं असेल तर ते कागदी पुस्तक आहे हे मी ठामपणे सांगू शकतो कारण कसं असतं जेव्हा तुम्ही पुस्तक एखादं हातात घेता आणि त्याची पानं पलटता किंवा त्याच्या मागचा मायना जो लिहिलेला असतो तो वाचता किंवा प्रस्तावना वगैरे वाचता किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात ते एक वेगळ्या स्तरावरचा आनंद तुम्हाला मिळून जातो तेच ते ईबुकमध्ये नसतं आणि ईबुकचं कसं होतं की त्याच्यामध्ये खूप सारे दुष्परिणाम असतात कारण ईबुक जे असतं एक तर ते किंडल असेल किंवा अशा प्रकारचं काहीतरी असणार जे तुम्हाला पैसे देऊन विकत घ्यावं लागतं आणि ते दरवेळेला तसं करावं लागतं म्हणजे प्रत्येक पुस्तकामागे तुम्हाला काही ना काहीतरी रक्कम भरावी लागते त्याच्याशिवाय ते जे डिवाईस आहे किंवा आपण त्याला हे म्हणू शकतो की त्याचा जो हे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते सारखंसारखं चार्ज करावं लागतं आणि सारखं चार्जिंग केल्यावर तुम्हाला ते वाचायला मिळतं त्याच्याशिवाय दुसरा विषय असा होतो की त्याचा तुम्ही जेव्हा केव्हा वाचता तेव्हा ते सा स सारखं तुम्हाला हातात घ्यावं लागतं आणि त्याच्यातून जे किरणं बाहेर पडतात ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेज म्हणतो ते तुमच्या डोळ्यांना त्रासदायक होऊ शकतं खूप प्रमाणावर त्याचा दुष्परिणाम तुम्हाला जाणवू शकतो पुस्तकांचं तसं होत नाही पुस्तक तुम्ही कधीही कोणत्याही वेळ केव्हाही ते घेऊ न फिरू शकता त्याची अशी विशेष अशी काळजी घ्यायची गरज नाही आहे त्याशिवाय कसं होतं की जेव्हा तुम्ही ती पुस्तक घेता विकत घेता लायब्ररीमधून घेता ग्रंथालयातून घेता किंवा आणि तत्सम कुठूनही घेता तर जेव्हा तुम्ही ते घेता तेव्हा ती घेण्याची जी एक ठराविक पद्धत आहे किंवा त्याची जी एक प्रोसेस म्हणू शकतो ती आहे ती त्याचा तुम्हाला एक वेगळा आनंद देतं कारण तिथे एवढी अनेक अनेक पुस्तकं ठेवलेली असतात त्याच्यातून तुम्ही एखादं पुस्तक घेता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर वाचायला लागता असं होतं त्यामुळे ते पुस्तकांचं म्हणाल तर ते तुमच्या संग्रही राहतं तुम्ही कधीही कोणत्याही वेळी ते काढून परत परत वाचू शकता शिवाय त्याचा तुम्ही संग्रह करू शकता आणि दुसरं सांगायचं तर ते तुम्ही पुढे दुसऱ्या कुणालाही वाचायला देऊ शकता जसं की तुमचे मित्र असतील घरचे कोणी असतील तर त्यांना तुम्ही ते वाचायला देऊ शकता त्याशिवाय ह्या पुस्तकांचा मोठा फायदा असा होतो की ज्यांचं वय जास्त आहे त्यांना हे वापरायला खूप सोप्पं पडतं कारण काय होतं ईबुकचं वापरणं तितकंसं सहज सोप्पं नाही आहे कोणासाठी असेल जेष्ठ नागरिक असतील किंवा ज्यांना रिट जे क हे झालेले असतील रिटायर्ड झालेले असतील अशा लोकांना म्हणा किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर आजी आजोबांसाठी ही पुस् ईबुक हे उपयोगी नाही जेव्हा मी माझ्या आजीला एखादं पुस्तक देतो मग भलेही ते अध्यात्मिक असेल श्लोकांचं असेल अगदीच भगवद्गीता असेल रामायणावर असेल किंवा हनुमान चालिसा असेल अगदीच तर तिला जो आनंद मिळतो किंवा तिला जे वाचण्याचा जो त्याच्यातून आनंद मिळतो तो वेगळा असतो शिवाय तिला कसं होतं तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती ते वाचू शकते तेच ईबुकच्या ह्याच्यामध्ये कसं होतं एक प्रकार असतो की ते स्क्रोल करावं लागतं आणि ते स्क्रोलिंगमध्ये कधी कधी ते पुढे मागे होऊ शकतं त्यामुळे सापडायला जसा वेळ लागतो म्हणून माझं असं ठाम मत आहे की कागदी पुस्तकच वाचण्यामध्ये वेगळा च वेगळापणा आहे त्या तोच प्रकार चांगला आहे आणि त्याच्याहून महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते कोणालाही भेट म्हणून पण देऊ शकता कारण दर वेळेला तुम्हाला सुचत नाही की समोरच्याला काय भेट द्यावी तर सहज कुठूनही कुठलंही एखादं पुस्तक घेऊन तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकता